युनियन बँक बँक ऑफ बडोदा स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशन बँक ओरिंटल बँक ऑफ कॉमर्स आता ती मर्ज झाली पंजाब नॅशनलमध्ये पण पंजाब नॅशनल बँक त्याच्यानंतर युनायटेड वेस्टन बँक प्रायवेट बँकामध्ये सारस्वत बँक आहे